कोणत्याही समाजाचे भवितव्य हे त्यांच्या मुलांना मिळालेल्या शिक्षणावर अवलंबून असते कारण हीच मुले पुढे जाऊन देशाची सेवा करतात देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुरू ठेवण्याचे सुनिश्चित कार्य या मुलांकडे असते चांगल्या शिक्षणासाठी आणि वर्तनात्मक प्रग परिणामांसाठी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शिक्षण आणि पद्धतींचा विकास होताना आपल्याला दिसून येतो भारतातील देशात शिक्षणाचा विचार केल्यास काही गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट शिक्षण मिळत आहे शिक्षणाशी उत्क्रांती उत्कृष्ट होत आहे शिवाय मानवाला पूरक म्हणून डिजि डिजिटल गोष्टींचा आपण शिक्षणात उपयोग करू शकतो स्मार्टफोन कमी किमतीचा डाटा ह्याचा आपण वापर करतो आता राज्यातल्या शिक्षकांचा तुटवडा आणि हा आहे आपल्याला दिसून येतो की आपण आता बी एड करतो आहे एम एड करतो आहे डी एड असतं जर आपण ह्या क्षेत्राकडे वळलो तर साहजिकच लोकं म्हणतात की अरे शिक्षकांना कुठे एवढे संध्या आहेत नोकरी भरती होत नाही लवकर मग तुम्ही का करत आहे तर शिक्षण देणं ही समाजउपयोगी कार्य आहे आता झायचा तुटवडा का पडला आहे याची भरपूरच काय काही कारणं आहेत तर मराठी मिडियमच्या शाळा असतील मराठी मातृभाषी ज्या आपल्या त्या कमी होत चालल्या आहेत का तर सर्व पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडं आहे त्यामुळं मराठी माध्यमांच्या शाळा या कमी असतात आणि शिक्षण पद्धतीत शिक्षक तुटवडा भासतो तर ह्याचं कारण म्हणजे भरत्या भरती लवकर निघत नाही त्यामुळं तुटवडा आहेच आहे आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं देत देतात त्यांना शिक्षक संघ असतात शिक्षक पालक संघ असतात असे वेगवेगळे असतात शिवाय काही ठिकाणी नोकरी ही वशिल्यानंसुद्धा मिळते त्यामुळे काय असतं जे प्रामाणिकपणे शिक्षण शिकवू शकतात ज्यांना प्रामाणिकपणे शिकवायची इच्छा आहे ती लोकं मागं पडतात जे मिडियम आहेत शिकवण्यासाठी ज्यांना जे फक्त पैशासाठी शिकवतात ना त्यांना लगेच नोकरी मिळते संधी मिळते त्यांना कारण ते वशिल्यानं काम करतात